महिलांना खूप आव्हानं असतात महिलांना त्यांना शिकू दिले जात नाही त्यांना घरांमध्ये लाग्नाच्या आधी सुद्धा बंधनं असतात पण आता व आणि लाग्नानंतर सुद्धा त्यांना बंधनं असतात मुलींना जास्त करून शिकू दिलं जात नाही आणि लाग्नानंतर परत त्यांना सगळ्यांना घर काम जास्त करून त्यांना दिलं जातं बाहेर बाहेर त्यांना संधी दिली जात नाही त्यामुळे त्यांना त्या संधीचा फायदा घेता येत घेता येत नाही आणि त्यांना बऱ्याच गोष्टी काही शिकायची इच्छा असतील पण शिकू दिलं जात नाही आणि एकदम लग्न झाल्यावर महिला सासरी गेल्यावर त्यांना न नवऱ्याचं नवऱ्याचं हे असते परत अजून सासू सासऱ्यांचं सुद्धा असते परत त्यांची सगळ्यांची सेवा करावी लागती त्यामुळं त्यांना कुठलंही काम आणि कुठल्याही सेवा करायची कुठलीही स प्रगती काढता येत नाही आणि मुलांनां परत मुलांची जबाबदारी असते त्यांच्यावर लाग्नानंतर सगळ्या जबाबदाऱ्या पडतात घरच्यांची जबाबदाऱ्या असतील मुलांचे जबाबदाऱ्या असते आणि मुलींना जास्त करून शिकवले शिकू दिलं जात नाही त्यांचं लगेच लग्न करून टाकतात